पर्यटळा तुळजापूरच्या देवी च्या मंदिराला अनेक प्रकारच्या आणि अनेक प्रकारच्या अनेक स्थानिक लोकातून पर्यटक येत असतात क कर्नाटकामधून येतात इकडं मध्यप्रदेशातून येतात तामिळनाडूतून अनेक पर्यटक येतात मग पर्यटकाला जाण्यासाठी किंवा त्यांची सोय होण्यासाठी धाराशिव नगरापासून एक स्थानिक रेल्वेचा प्रकार आता चालू झालेला आहे स्थ त्यामुळे पर्यटकाची संख्या पण रेल्वेमुळं जास्तीत जास्त यायला सुरुवात आहे आणि त्यांची सोय होण्यासाठी लॉजिंग बोर्डिंगची सोय के केलेली आहे पाण्याची सोय केलेली आहे आणि त्यांना जे काय देवीला लागणारं हळद कुंकू बुका गुलाल पुणा काय म्हणतात तुमचे ते चुरमुऱ्याचा प्रसाद ह्या वाटपासाठी लोकांनी खूप तयार मोठ्या प्रमाणात सामाण उपलब्ध करून पर्यटकाची सोय केली जात असते आणि तसंच तुळजापूरच्या देवीला परडी हा प्रकार असतो ते परडी प्रकार प परडी बनवण्याचा पण व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात केला जातो